खरं तर मी पाककलेमध्ये फार रुची ठेवत नाही मला फार त्याची आवड नाही परंतु अगदीच करायचे झालेच पदार्थ तर घरामध्ये दाण्याचं कूट किंवा नारळ आणि त्याच्यानंतर बटाटे कांदे हे प्रामुख्याने जास्त वापरले जातात माझ्याकडे आणि त्याने पदार्थांमध्ये भर घातली जाते गोड पदार्थ करायचा असेल तर जास्त करून रवा साखर म त्या त्याच्यासाठी गूळ गूळही कधी कधी वापरला जातो आणि त्या गुळाचा एक वेगळ्या गुळाच्या वेगवेगळ्या अजून प पदार्थही बनवता येऊ शकतात त्यामुळे